मी ट्रेनने प्रवास केला खूप खूपदा प्रवास केला आहे आम्ही ट्रेननं बालाजीला गेलो होतो ट्रेननं आम्ही मं हैदराबादला गेलो आणि ट्रेनच्या ट्रेनमध्ये इंजिनचा आवाज खूप येते ट्रेनमध्ये खूप असा खडकड खडकड आवाज येत खडाल खडाल धडंधडं आवाज येते ट्रेनच्या सीट्स सीट्स आहेत तिथं सीट बर्थ म्हणजे त्या सीटमध्ये न थ्री टायर जी आहे ती खूप मला आवडते कारण त्याच्यामध्ये प्रवास हे खूप आरामदायी होते प्रवास करायचा असेल तर थ्री टायर आणि टू टायरनं करावं कारण खूप छान वाटते आणि ट्रेनमध्ये मी खूप प्रवास केलेला आहे पण त्याच्यामध्ये मेट्रो ची ट्रेन मला खूप आवडते कारण मेट्रो ट्रेनमध्ये आवाज येत नाही आणि खूप छान वाटते त्याच्यामध्ये ए सी असते आणि प्रवास करायचा असंल तर ट्रेननंच करावं पण ट्रेनसाठी त्याच्यामध्ये जाण्यासाठी खूप ठिकाणी जायला आहे बालाजी बालाजीला गेलो होतो आम्ही हैद्राबाद पुन्हा गोव्याला पण त्याच त्याच ठिकाणी पण गेलो होतो ट्रेनमध्ये खूप छान सुविधा पण असतात ट्रेनमध्ये खायला छान छान वस्तू येतात पुन्हा इंजिन बदलते ट्रेनचे इंजिन असतात ट्रेनमध्ये चढताना पण मला खूप भीती वाटते पण बसल्यानंतर खूप छान वाटते ट्रेनच्या आवाजही खूप येते ट्रेनचा इंजिन इंजिन मधून पण आवाज म्हणजे इंजिन पण आहे त्याच्यामध्ये पण आवाज खूप येते त्याच्यामुळंच मला ट्रेन नको वाटते